भारतातील वाहतूक व्यवस्था अजूनही विकसनशील परिस्थितीमध्ये आहे जसं की बऱ्याच ठिकाणी अजून रस्त्यांची जोडणी नाही बऱ्याच ठिकाणी कच्चे रस्ते आहेत काही ठिकाणी डांबरीकरण आहे पण ते निकृष्ट दर्जाचं आहे सध्या फक्त जिथं डांबरी रस्ते किंवा सिमेंटचे रस्ते असे ज असे जरी बघितले तरी बऱ्याच गावांना जोडणारे रस्ते किंवा कुठलेही मार्ग वाहतुकीची व्यवस्था अशी फार कमी आहे हे रस्त्यांच्या जाळ्याबद्दल झालं पण त्यासोबतच रस् आत्ता सध्या जे रस्ते आहेत त्यांची परिस्थिती ही फारच निकृष्ट दर्जाची आहे मग ह्यामध्ये आव्हानं म्हणायची तर वेगवेगळ्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती तिथल्या जमिनीतले उंचवटे तिथल्या मातीचा किंवा खालच्या दगडांचा एक पोत एक प्रकारचा हे एक आव्हान आणि त्याबरोबरची तिथली तिथलं वातावरण कारण रस्त्यांची अवस्था किंवा रस्त्यांचं प पूर्ण कार्यकाळ हे तिथल्या पावसावर बरंचसं अवलंबून असतं पावसाचं पाणी किंवा किती पाण्याचा भाग आहे तो ह्याच्यावरती जितकं पाणी साचेल डांबरी रस्त्यांवर तितका डांबरी रस्ते लवकर खराब होतात असा एक अभ्यास आहे त्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी किंवा ज्या भ्र भागामध्ये रस्ते बनवले गेलेले आहेत तिथल्या साधारण सरासरी वाहनांची वजनं किंवा वाहतुकीचा प्रकार जसं की मालवाहतूक आहे किंवा काही डोमेस्टिक लोकं राहतात अशा ठिकाणीची वाहतूक आहे अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तिथल्या त्या त्या ठिकाणी रस्ते बांधणी केली पाहिजे त्यामुळं त्यातलं आव्हान आणि संधी हीच आहे की भारतीय भौगोलिक वातावरण आणि राहणीमानाच्या वैविध्याचा साधारण अभ्यास त्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे जाळं झाल्यानंतर त्यानंतरची पुढची अवस्था म्हणजे त्यांची पुढं पाहाणी की रस्त्यावरती दिवे आहेत का रस्त्यावरती योग्य सगळ्या सूचना आहेत का काही चिन्हं आहेत का की जेणेकरून अपघात टळतील कारण भारतामध्ये बरेचसे डोंगर दऱ्या ह्या सगळ्या अशा असल्यामुळं काही तशा भौगोलिक गोष्टींच्या पलीकडच्या गोष्टींना जोडण्यासाठी किंवा तिथल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी तिथल्या गावांशी आवक जावक वाढावी तिथं बाजारपेठ व्हाव्या ह्या सगळ्या दृष्टीनं जर का विचार केला तर त्या हिशोबानं रोडवरील सगळ्या चिन्हांची पण तितकीच गरज आहे की इथं बाजारपेठ आहे इथं शाळा आहे अमूक एका ठिकाणी रस्ता अरुंद आहे आणि ते असले तरी त्यानंतर ती चिन्हं जरी बांधली गेली ती चिन्हं जरी लावली गेली तरी त्यानंतर त्यांची पाणीसुद्धा वरचेवर केली गेली पाहिजे त्यामुळं हे एक आव्हान त्यामध्ये वाटतं की अशा अशा पद्धतीनं असावं यासोबत पुढची गोष्ट म्हणजे रस्ते वाहतुकीचं जाळं व्यवसायाच्या दृष्टीनं अजून वाढावं अशी एक संधी पण आहे आणि ते आव्हान पण आहे कारण आज मालवाहतुकीला भारतामध्ये पूर्ण सगळ्या व्यवसायांच्या अंतर्गत फार पैसे मोजावे लागतात असा एक व्यावसायिक अभ्यासाचा मुद्दा मध्यंतरी आला होता याचं कारण अजूनही ब असं असेल की भारताची बाजारपेठ ही खूप अजून केंद्रीत स्वरूपाची आहे बऱ्याच गोष्टी ह्या काही ठराविक केंद्रातूनच सगळीकडं पसरल्या जातात असं असल्यामुळं ते रस्त्यांचं जाळं जितकं जास्त होईल तितक्या सगळ्या बाजारपेठा जोडल्या जातील आणि तितका विकास आपला चांगला होईल